बाईक चालवताना मी कोणत्या सुरक्षिततेचा हे घेतो काळजी घेतो बाईक चालवताना पहिल्यांदा तर मी सर्वात पहिले आपले हेल्मेट हेल्मेट माझे ग्लोब्स आणि लायसन बराबर ठेवतो पाकीटमध्ये आणि बाहेर जाताना मी कधीच माझं हेल्मेट विसरत ना घरी आणि दुसऱ्यांना पण मी सा काळजी घ्यायला सांगतो की तुम्ही पण ह्यॅल हेम हेल्मेट वापरा आणि लायसन पहिलेला पहिले बराबर लायसन काल्ल्याशिवाय तर कोणी बाईक चालवायलाच नाही पाहिजे कारण की लायसनशिवाय बाईक कोणी चालवूच नाही कारण की आपल्यामुळं दुसऱ्याचं नुकसान व्हायला नाही पाहिजे आणि जे गालीचे कागदपत्रं असतात ते पण आपण सोबत ठेवायला पाहिजे नेहमी आणि जी सुरक्षा आपल्याला पाहिजे जेव्हा आपली साईड बरोबर आहे का आपण वाहन कसं चालवत आहे आपल्यामुळे दुसऱ्यांना काही का हे होईल का इजा होईल का हे याचीपण आपण मी काळजी घेतो आणि जे माझे साईट आहे ज्या साईट असली त्याच साईटनं मी गाळी चालवतो आणि माझे जे वाईकची रेस असते ती मी चाळीस पन्नासच्या रेसने बाईक चालवतो कारण की आपलं आपल्याला काही नुकसान नाही झालं पाहिजे आणि समोरच्यालापण काही नुकसान नाही झालं पाहिजे आणि बाईक चालवताना हेल्मेट व ग्लोब्स गॉगल सगळ्याच गोष्टीचा शूज सग सगळ्याच गोष्टीचा आपण नीट काळजी घ्यायला पाहिजे नेमकं करून आपल्याला काही इजा झाली नाही पाहिजे आणि आपल्यामुळे दुसऱ्याला काही पण इजा झाली नाही पाहिजे हेच मी काल म्हणजे हेच मी काळजी घेतो बाईक चालवायच्या वेळेस